शालेय शिक्षणातून व्यावसायिक शिक्षण दिलं जावं याबद्दल कोणाचंच दुमत असू शकत नाही पण विशेष करून सुतारकाम प्लंबिंग शिवणकाम किंवा कुक्कुटपालन पशुपालन यासारखी शिक्षणं जर शिक्षणातून दिले किंवा व्यावसायिक शिक्षण याचं पुरवलं तर सगळ्यात महत्त्वचे वगैरे आता सुतार काम जे आहे कार्पेंट्री तर ही काळाची गरज आहे अलीकडे इतके कमी हे लोक मिळतात यात त्यातल्या त्यात स्किल्ड लोक इतके कमी मिळतात त्यांना शहरामध्ये काय आणि ग्रामीण भागामध्ये प्रचंड डिमांड आहे तर यातून बेरोजगारीचं प्रमाण कमी होऊ शकेल इवन प्लंबिंग वर्क जे आहे ना छोटं प्लंबिंग वर्क करायला तुम्हाला माणूस मिळत नाही आणि मिळाला तरी तो अतिशय डिमांडिंग असतो तो पाहिजे तसं त्याचं त्या कामाचं मोल घेतो आपल्याकडून तर मला वाटतं शा शाळेमधून मुळात सुतारकाम प्लंबिंग इवन शिवणकाम किंवा कुक्कुटपालन पशुपालन यासारखं शिक्षण दिलं तर सगळ्यात मोठा घटक यातला असा आहे की बेरोजगारी कमी होईल मुलांना नाही नोकरी मिळाली तर तो स्वतःच्या पायावर उभा राहू शकेल आणि यातून स्वयंरोजगार निर्मिती होऊ शकेल आणि लोकांच्या गरजाही भागतील पाहिजे तेवढा पैसेही त्यांना कमवता असं मला वाटत आहे